हां बोला ना मॅम

हो हो फ्रुटवाल्याच्या तिथेच लागला आहे हो फ्रुटवाल्याच्या तिथेच लागला आहे

हो का केळी पण खराब निघालीत का सफर हो का सफरचंद पण हो का सफरचंद पण हो का हो का पण आता आमचं शॉप बंद झालेलं आहे तर तुम्ही उद्या येऊ शकता हो का हो ना हो का पूर्ण बेकार झाले आहेत का ते हो का तुम्ही उद्या शॉपला शॉपमध्ये घेऊन ये जा तर आम्ही बदलून देतो आहे हो का तर मॅम जास्त असतील खराब झाले असेल तर मग आम्ही पैसे पण परत देऊ शकतो हो का तर मग तुम्ही उद्या

हां हालो पपई पण बेकार निघाली का हो का अननस हो का तर मग उद्या तुम्ही घेऊन येशाल हां हो का संत्रा संत्रं पण आंबट निघाले आहेत का हो का

मोसंबी पण निघाली मोसंबी बरं ठीक आहे ना तुम्ही उद्या घेऊन येशाल तर पूर्ण बेकार असेल ते आम्ही किंवा बंद आहे हे बदलून देऊ नाहीतर पैसे वापस करू

हो हो ठीक आहे ना